हॅलो निखिल अरे मूवीचं आपला सेंड झालं होतं काय करायचं आहे नवीन मूवी येतोय कधी जायचं आपण पाहायला अरे खूप दिवसापासून आपण प्लॅनिंग करतो आहे पण अजूनपर्यंत आपलं ठरलेलं नाही मी म्हणत होतो की आता नवीन एक मूव्ही आला आहे जो मला छान वाटतो ट्रेलर मस्त आहे त्याचा मग तो आपण पाहायला जाऊया का तर आपल्याकडे दोन तीन ऑप्शन आहेत त्यानंतर एक मार्व्हलचा मूव्ही आहे डेडपूल अँड व्होलवरीन त्यानंतर ना आपल्याला एक दोन मराठी चित्रपट आहेत आणि त्याचबरोबर हिंदीमधला एक बॉलीवूडचा एक मूवी आहे मग तू कुठल्यात इंटरेस्टेड आहेस माझी पसंती तर मार्वलच्या मूवीला आहे कारण आपण डेडपूलचे आधीपासून फॅन आहोत त्यामुळे आपण डेडपूल मूव्ही बघूया आणि डेट मी म्हणत आहे की पुढच्या आठवड्यामध्ये बारा तारखेला आपण जाऊया दुपारी दोनची टायमिंग आहे दोन ते पाचचा शो करू आणि ते आणि आपल्याकडे ऑप्शन आहेत थेटरचे तीन चार थेटर आहेत पण एस एफ सी मेगामॉलला जाऊ आपण तिथली सर्विस छान आहे सीट्स कम्फर्टेबल आहेत आणि त्याचबरोबर तिथल्या स्नॅक्स पण खूप छान मिळतात त्यामुळे आपण एस एफ सीला जाऊ मूवी एन्जॉय करू आणि आपल्यासोबत कोणाकोणाला बोलवायचे आहे मी म्हणत होतो की सर्वांना घेऊन जाऊ सगळेजणं एन्जॉय करू हो हो सगळ्यांना घेऊन जाऊ मस्त एन्जॉय करून घेऊ आणि पाचनंतर ना आपण सगळं स्टेडियमला जाऊ आणि तिथे नाश्ता वगैरे करून घेऊ तिथेच नंतर ना आपण रिव्यू वगैरे बोलत बसू नंतर निवांत मराठी चित्रपटापेक्षा आपण उलवरिंगला जाऊ तो तो बेस्ट आहे ॲक्शन वगैरे आहे थ्रिलर ड्रामा कॉमेडी त्यामध्ये भरपूर आहे त्यामुळे माझी पसंती आहे तेच बघावं आणि सगळ्यांना आपण कन्विन्स करू की आपण हाच मूव्ही बघू हो सगळे आपण बसने जाऊ आणि रिटर्न येताना आपण कोणाला तरी बोलवून घेऊ चालेल ओके डन